मी ॲमेझॉनवरून कॅमेरा मागवला त्या कॅमेऱ्याची क्वालिटी खूप छान आहे म त्यामधे खूप सारे फोटोज घेतले आणि माझ्या मैत्रिणीलाही तो कॅमेरा आवडला आणि मला तो एकदम रिझनेबल प्राईसमधे मिळाला आणि मी त्याच्यासाठी पा फाय रेटिंग देत आहे आणि माझ्या घरच्यांनाही घरच्यांनाही तो कॅमेरा फार प्रमाणात आवडला त्याची कंपनी खूप चांगली आहे त्याचे फीचर्स पण खूप चांगले आहे बॉडी मटेरियल पण खूप छान आहे तो कॅमेरा दिसण्यासाठी खूप चांगला आहे डॅशिंग दिसतो आणि मी सगळ्यांना सेस्ट करेल की तुम्ही हा कॅमेरा घेतला पाहिजे